ड्रायवर काका आपल्याला शिवाजी चौकात जायला किती वेळ लागेल हो ठीक आहे की मग पण त्या रोडला बांधकाम चालू आहे ना आता हो मग तरी किती वेळ लागेल मग आता आपण शिवस्रद्धा बजारच्या तिकडच्या रोडने जाऊ शकतो का हा तरी किती वेळ लागेल हो तिकडून जायला वीस तीस मिनटं खूप होत आहेत हो मला जरा लवकर जायचं होतं मग दुसरा कोणता रोड आहे का हा इथं मग तर हॉस्पिटल जवळून जाऊ या आपण हा तो रोड जवळ स् पडतो आहे आपल्याला तिथून जाऊ या की आपण एक पंधरा मिनटात पोहचू हा तिकडूनच जाऊ या मग